मी धावणे हे तर माझा आवडता छंदच होता त्याला कधी व्यवसाय म्हणून कधी काही केलं नाही तर असंच मला लहानपणापासून धावायला आवडे आवडत असे मग शाळामध्ये ते स्पर्धा व्हायची तर त्यामध्ये मला बक्षीस मिळण्यासाठी हे वाटायचं मग मी जसं बघायचं की बा जास्त धावल्यानी आपल्याला थकवा येत नाही आपला स्टॅमिना वाढतो अशाप्रकारे मला त्याची चालना मिळाली की बा आपण रोजच बा धावायला हवं तर मी जवळपास आता गेल्या पंधरा ते पंधरा एक वर्षापासून मी धावतो आणि बरेचसे धावण्याच्या काही कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये मी भाग घेतला आणि बरेचसे काही तिथे मला बक्षीसंही मिळाली आणि त्याच्यामुळे माझी शारीरिक शक्ती शारीरिक माझी हालचाल वगैरे आणि माझी तब्येत वगैरे त्यामुळेच चांगलं राहतं स्टॅमिना खूप चांगला झालेला आहे धावायला खूप चांगलं आवडतं